मुख्य धर्माच्या शिकवणीचा स्थानिक संस्कृती आणि समुदायावर खूप मोठा प्रभाव पडतो कारण त्या मुख्य धर्माच्या प्रमुखचा किंवा गुरुचा तेथील अनुयायांवर सामाजिक आणि नैतिक समस्या सोडवण्याचा खूप अनुभव असतो त्यामुळे तो अनुभव सोडवण्यासाठी जे अनुयायी हे गुरु यांना यांच्याकडे शिक्षण घेत असतात किंवा उपदेश घेत असतात त्यामुळे गुरुंचा उपदेश किंवा शिकवण हे पूर्ण त्या धर्माला किंवा संस्कृतीवर खूप मोठा प्रभाव पाडत असतो